नमस्कार मी साई कोली बोलत आहे मी नुकताच उरण न्हावा शेवा येथे स्थलांतरित झालो आणि कचरा विल्हेवाट सेवेसाठी नोंदणी केली आहे मला कृपया माझ्या सेवा संदर्भात काही माहिती हवी आहे माझा सेवा संदर्भ क्रमांक आहे झिरो फाय फाय फोर टू फोर थ्री तुमची सेवा नोंदणी पूर्ण झाली आहे मी ही अशी माहिती मिळवली याबद्दल मला आनंद झाला जर काही समस्या उद्भवल्या उद्भवल्या तर मी तुमच्याशी संपर्क साधू शकतो का तुमचे सॉ तुमच्या मदतीसाठी खूप धन्यवाद मला माझ्या शंका माझ्या शंका सॉल प्रश्नांचे उत्तर मला भेटले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू